हॅलो सर ड्रायवर सर मी रजनी बोदेले बोलत आहे मी एक तास आधीच तुम्हाला फोन केला होता मला बर्डीला जायचं होतं तर तुम्ही किती वेळा मध्ये येतो म्हटला आतापर्यंत आला नाही मी वाटच बघत आहे लवकर त्या लवकर या सर एक तास झाला मी उभी आहे किती कती पर्यंत तुमची वाट बघायची सांगा मला एवढा वेळ होत असतं का यायचा हो म्हटले आतापर्यंत अन तुम्ही आला नाही तुमची गाडीसुद्धा बुक केली मी पण तुम्ही आला नाही लवकर या सर खूप वेळ झाला आहे तुम्ही किती वेळ मला उभं ठेवाल इथे कितं भैताडासारखी इथं उभे राहू का सर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा किती वेळची मी तुम्हाला म्हटले आहे सर या या या या तुम्हाला नाही जरी जमत असेल तसं मला आधी सांगायला पाहिजेच होतं की माझ्याने जमत नाही तुम्ही दुसरी गाडी बघा तुम्ही तसंही नाही म्हटलं सर लवकरात लवकर या मी आता थोडाच वेळ तुमची वाट बघ बघीन नाही तर मी चालली जाणार लवकर या सर फक्त पाच दहा मिनटात तुम्ही प्रयत्न करा येण्याचे लवकर या सर बर्डीला जायचं आहे मला तुम्ही सध्या कुठे आहात ते सांगा आधी मला लवकर या सर तुम्ही कुठे आहात ते आधी सांगा मला हो लवकर या सर हो मला जायचं आहे बर्डीला लवकर या फक्त दहा मिनटामध्ये या